आमच्या गावामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई येत असतात त्याच्यामुळे पाणी हे विकत घ्यावे लागतात आणि त्याचाच परिणाम मानवी जीवनावर होत असल्यामुळे जनजीवनावर होना होणार साहजिकच आहे मानवाला पाहिजे पाणी जसंच तसेच जन जीवनाला पण पाणी पाहिजे असतात त्यामुळे त्यांचा दुष्परिणाम हा जन्व जनावरांवर दिसून आला त्यामुळे काही जनावर हे थोड्या पाण्यामध्ये काहीतरी दिवस जगतात पण कालांतराने त्यांच्यावर त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन ते कालांतराने ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे आमच्या शहरामध्ये असणारे जनावरे हे पाण्याच्या अभावी दूर पाण्याच्या अभावी उन्हाळ्यामध्ये मरण पावतात तसेच त्यांची काळजी करण्यासाठी काही उपाय असले तरीदेखील पाणी ही सर्वात महत्वाची बाब असल्यामुळे पाणीच त्यांना मिळत मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण प्रमाण प्रमाण खूप जास्त प्रमाणात उन्हाळयामध्ये वाढत असतात